एकदा मला एका क्लाईनबरोबर पूर्ण दिवसभर त्याला वेगवेगळ्या लोकांना भेटवायचं होतं आणि त्याच्याबरोबर राहायचं होतं पण त्याचा स्वभाव जो होता असा विशित्र होता विचित्र म्हणजे मला न आवडणारा होता तर त्याच्याबरोबर तो दिवस घालवणं मला भरपूर कठीण गेलं म्हणजे तो सुरुवातच झाली जेव्हा गाडीनी मी त्याला घ्यायला गेलो तेव्हा तो बोलला ए ड्रायवर हे माझं सामान उचल सीटवर ठेव आइ त्याची जी बोलायची पद्धत आहे दुसऱ्यांना कमी लेखायची पद्धत होती ते मला बिलकूल आवडली नाही त्याच्यानंतर त्याचा जो बोलण्याचा स्वर म्हणजे आदराने तो बाकीच्या लोकांशी पण कोणाशीच आदराने बोलत नव्हता स्वत ला भरपूर जास्त शहाणा समजत होता जास्त एज्युकेटेड आहे माझ्याशिवाय कोणच नाही आणि माझं सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे हा जो त्याचा स्वभाव होता तो मला बिलकूल आवडला नाही आणि अशा लोकांबरोबर मला राहणं जरापण आवडत नाही पण आता तो माझा क्लाएंट असल्यामुळे मला त्याच्याबरोबर राहायला लागलं मधेमधे एकदा दोनदा मी त्याला सांगितलं की तुम्ही लोकांशी थोडं प्रेमाने बोला तरच ते लोक आपल्याला सहकार्य करतील पण थोड्या वेळासाठी तो प्रयत्न करायचा पण नंतर परत ते आपल्या मूळ स्वभावावर येत होता आणि भयंकर रागीष्ट होता मधे नाश्त्यासाठी आम्ही थांबलो तर ते त्याला आवडलं नाही तर ते बनव त्या हॉटेलवाल्यावरच तो मोठ्याने ओरडला भांडला त्यांच्याशी की असं कसं बनवता वगैरे तर खरंच अशा लोकांबरोबर राहणं भरपूर मुश्किलचं काम आहे कसाबसा तो दिवस मी काढला त्याच्याबरोबर आणि नंतर माझ्या सिनियर्सला सांगितलं की या माणसाबरोबर इथून पुढे मी कधीही जाणार नाही